आत्ता माझ्या स्वयंपाकघरामध्ये ओव्हन आहे गॅस आहे मिक्सर आहे फ्रिज आहे पण पूर्वी हे सगळे साधनं नव्हती आणि त्यामुळे होणारं नुकसान म्हणा किवा होणारा वेळ जो व्हा जात होता वेळ इन्व्हेस्ट होत होता म्हणजेच चूल पूर्वी गॅस नव्हता चूल होती किवा स्टोव्ह होता तर त्याच्यामध्ये करत असताना जो वेळ तुमचं श्रम आणि याच्यामुळे निर्माण होणारा त्रास त्यामुळे त त्याचा त्रास खूप जास्त होत होता आणि आत्ता गॅसमुळे ती सुविधा झाली आहे एका वेळेला चार कामं आपण करू शकतो तर ते एक गॅसचा एक फायदा झालाय दुसरा मिक्सर की वाटा वाटा आणि उरोटा आणि पाटा ह्याचावर ते वाटण करावं लागत होतं मसाल्याची भाजी करायची असेल तर आधीच पूर्व तयारी करूनच ते करावं लागत होतं त्याशिवाय ते वेळेत होणार नाही त्यामुळे आत्ता ते सोपं झालेलं आहे मिक्सर आल्यामुळे लगेच आपण मिक्सरमध्ये जे काही साहित्य आपल्याला लागतात ती पटकन आपण बारीक करून घेऊ शकतो आणि लवकरात लवकर मसाल्याची भाज्या बनवू शकतो त्यानंतर ओव्हण आहे बऱ्याचदा केक बनवण्यासाठी मग त्याचं प्रोसेसिंग करावं लागत होतं कुठेतरी यामध्ये किंवा याच्यात ठेवावं लागत होतं पण आत्ता ते ओव्हनमुळे ते पटकन बेक होतो शिजतो आणि त्याचा फायदा खूप छान झाला आहे त्याच्यामुळे वेळ वाचतोय श्रम वाचतात आहे आणि एक आनंदी आनंद या सगळ्यातून मिळतो आणि दुसऱ्यांना वाढताना सुद्धा तो क करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतो